हल्लीच्या दिवसात चित्रपटांच्या गीतांच्या चालीवर भजने गाण्याची पद्धत ही लोकप्रिय झाले आहे माझ्या मते असे वाटते की हल्लीच्या दिवसामध्ये पाश्चात्य संगीताचा प्रभाव जास्त तरुण पिढीवर किंवा जे काही लोक आहेत त्यांच्यावर पडला आहे कारण देवांची गाणी देखील चित्रपटांच्या गीतावर म्हटली जातात ह्याचा जास्त प्रचलित होणारा भाग म्हणजे बिहार उत्तर प्रदेश आणि दिल्ली या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो परंतु यामुळे देवांची जी काही चाल आहे ज्यातून आपल्याला भाव भक्ती कळते पण यातून त्या गाण्याच्या चालीमधून आपल्याला काही नीटसं समजत नाही देवाची गाणी आपण फक्त त्या त्या ठराविक वेळेपुरता ऐकतो परंतु बाकीची जी काही गीते आहेत ती आपण नेहमी ऐकू शकतो पण देवांच्या चाली ज्या गीतांच्या चाली आहेत त्या देवांच्या गीतांच्या चाली ह्या भावभक्तीमय असाव्यात असे मला वाटते